हॅलो हो हां हां बोला काय म्हणताय हां तब्येत बिब्येत तब्येत व्यवस्थित हां काही कसली काळजी टेन्शन घेऊ नका सगळं उत्तम चाललेलं आहे हां हो आमच्याकडेसुद्धा आता इथे खूप डॉक्टरांना काळजी घ्यायला लागत आहे कोरोनामुळे हो का नाही नाही आम्हाला तर आम्हाला तर डॉक्टर लोकांना तर घरात बसून चालणार नाही कारण आमचं ब्रीदच आहे की रुग्णांची सेवा त्यामुळे आम्ही हां आम्ही घेतोय सगळ्या योग्य त्या काळजी घेतोय पण पेशंट म्हणून आम्ही लोकांनाही सांगतो की जे काही गाईडलाईन दिलेले आहेत सरकारने की मास्क लावा अंतर ठेवा हात धुवा ते जरा हां ते जरा सगळ्या लोकांनी पण सहकार्य करायला पाहिजे आता इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही बघतो ना पेशंट त्यांचे नातेवाईक हां नाही ऐकत मग ते डॉक्टरांशी हुज्जत हुज्जत घालतात हां हां

नाही आणि को कोरोनाचा कसं आहे हो की म्हणजे तुम्ही स्वतः जर बेफिकिर राहिला तर त्याचा त्रास इतरांना पण होणार आहे म्हणजे हे आम्ही गवर्मेंट सांगत आहे पेपरमधून येत आहे बातम्यांमधून सांगतोय की तुम्ही ह्याची काळजी घेतली पाहिजे कारण तुमच्यामुळे इतरांना होऊ शकतो

पण नाही पण मग तुम्हाला मी एक एक मी तुम्हाला सांगते की आपल्या भारताचं खरंच कौतुक आहे म्हणजे असं की आपण विकसनशील देश आहोत एवढी अफाट लोकसंख्या आणि जगाच्या दृष्टीने आपल्याकडे खरंच स्वच्छता पूर्ण दुर्लक्षित आहे तरीही आपल्याकडे कोरोनाने मृत्यू झालेलं प्रमाण प्रचंड कमी आहे म्हणजे अमेरिका युरोपसारखे जे सुधारलेले देश आहेत त्यांच्याकडे कोरोनामुळे इतकी लोकसंख्या म कमी झालेली आहे लोक म्हणजे ते खरंच आपल्या सरकारचं भारत सरकारचं खूप कौतुक आहे म्हणजे आप आपण हां म्हणजे इतर देशा इतर देश जे सांगतात हां ते आपल्या आणि ह्यात म्हणजे आमच्या डॉक्टर म्हणजे आम आता मी स्वतः डॉक्टर आहे म्हणून नाही पण ह्यात आमचा डॉक्टर नर्स सगळा हा जो स्टाफ असतो ना त्यांचं खरंच खूप कौतुक आहे जिवावर उदार होऊन आम्ही ते चोवीस तास राबत असतो

बरोबर हो हो खरं म्हणजे आम्हाला अक्षरशः आमची ड्युटी हॉस्पिटलची संपली की घरी जाऊन आंघोळ करायची पुन्हा निघताना आंघोळ करायची घरच्यांपासून लांब राहायचं हे म्हणजे सामान्य लोकांच्या हे लक्षात येत नाही हो ना हो हो हो

हां म्हणजे हां प्रतिसाद हां लोकांनी प्रतिसाद चांगला दिला तर डॉक्टरही तेवढेच चांगले कष्ट घेऊ शकतात ना असं आहे ना दोन्हीकडून व्हायला पाहिजे हां ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे तुम्ही काळजी घ्या तब्येतीची आणि सांभाळून राहा बरं का हां हां ठेवते हो हो ठीक आहे